हां हो हो सर जालन्याचे ते ओम साई ॲग्रो हां बोला सर बरं बरं बोला सर बोला आहेत ना आपलं हां हां शेतीच हो हो हो हां भेटून जाईन नां सर सगळं आपलं शेती शेतीविषयी पूर्ण अवजारं आपल्याकडं भेटतात तुम्हाला ठिबक असेल काय जे असंल ते हं हं हं हो भेटतील ना आपल्याला ते सर्व प्रकारचे आपलं जे हो ते पण भेटेल तुम्हाला सर सगळं भेटलं तुम्हाला ते दुकानामध्ये आणखी

हां सुट्टे भाग हो हो हो भेटते न सर्व सुट्टे भाग भेटतील तुम्हाला स्पेअर पार्ट वगैरे सर्व तुम्ही एकदा आमच्या दुकानात या व्हिजिट द्या आम्हाला आणि तुम्हाला जे लागेल ते जालन्यामध्ये आपले ब बडी सडकला आहे पाहा सरोजनी देवी रोड आहे ना ते बडी सडकला आहे आपलं दुकान हे आपलं सेफ्रॉन हॉटेलच्या बाजूला आहे त्या ठिकाणी दुकानाची वेळ सकाळी साधारणतः दहा वाजता यावं लागेल सर तुम्हाला दुकानामध्ये दहा ते रात्री आठपर्यंत दुकानाची वेळ असते हो हो हो या या सर नक्की या भेट द्या एकदा हो हो सगळं तुम्हाला किफायतशीर लावतो मी सगळं जे शेतीचे जे अवजारं तुम्हाला जे लागतात ते सुट्टे भाग वगैरे सर्व व्यवस्थित लावतो सर तुम्ही एकदा द्या आमच्या दुकानात या भेट द्या आम्हाला चालेल हो हो हो चालेल चालेल या नक्की या हो ओके